हस्तकला हस्तकलेबद्दल सांगायचं म्हटलं तर स्पष्टीकरण द्यायचं असेल तर हस्तकला ही हाताने बनवलेल्या कोणत्याही वस्तू तयार करताना ती व्यवस्थित झाली की नाही किंवा व्यवस्थित बनले की नाही हे मी तपासून पाहते जर कुठे चुकलं असेल तर पुन्हा डबल करते आणि ते व्यवस्थित करूनच टाकते हस्तकलेविषयी सांगायचं म्हटलं तर चित्रकला चित्रकले उदाहरण चित्रकले चित्र काढायला खूप आवडते चित्रकलेत पण रंग भरायला व्यवस्थित रंग इकडेतिकडे गेले नाही पाहिजे याची काळजी घेते कापड निर्मिती कापडा कापडाबद्दल सांगायचं म्हटलं तर कापडाचा रंग आणि तो कसा आहे तो चांगला आहे की नाही क्वॉलिटी चांगली आहे की नाही हे तपासून पाहते कुंभारकाम म्हटलं तर कुंभार कामाबद्दल मातीपासून बनवलेले जे मडके वगैरे असतात ती व्यवस्थित तपासून घेते व्यवस्थित आहे की नाही चांगले बनले की नाही याची पण मी तपासणी करून घेते